हां सर ॲक्च्युली ना मी दोन दिवसांपूर्वी एक ऑर्डर दिलेली हो गेमिंग कन्सोलची ऑर्डर होती हो हो हां बट आता मला आहे ना ती ऑर्डर जरा रद्द करायची आहे तर काय प्रक्रिया करावी लागेल हां हो फॉम मी फॉर्म मी भरला आहे हां तर प्लीज तुम्ही प्लीज ती कॅन्सल कराल हां कारणं मी फॉर्ममध्ये पण मेन्शन केलं आहे पण तुम्हाला ही सांगते की कसं आहे आधी आम्ही बुक केलंलं बट काही कारणास्तव आमच्याकडे पैसे होते बट आता ते खर्च झाले तर मग आत्ता आम्ही नाही एवढं कॉस्टली घेऊ शकत तर तर ते रद्द करायचं होतं हो नाही मी फॉर्ममध्ये तसं मेन्शन केलेलं आहे ओके अजून काही करावं लागेल हो मी तुम्हाला फॉर्मची एक कॉपी पाठवते ओके ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू